हॅलो हां महेश्वरी कोखले बोलते आहे हां सांगते ना माझा नंबर आहे नाईन एट टू वन टू वन टू वन थ्री सिक्स हां थ्री सिक्स तीन तीन तीन सहा ओके मला फक्त एकच विचारायचं आहे तुम्हाला की मी तुमच्याकडं रिचार्ज केलेलं होतं हं माझा प्लॅन आज संपतो आहे म्हणजे आत्ता संपला असेल कदाचित पण मी रिचार् किंवा आत्ता हे आपण बोलत असताना संपेल पण मी तुमच्याकडं रिचार्ज केलेलं असताना ते अजूनही कसं काय हे झालेलं नाही आहे अहो

नाही रिचार्ज माझं चौऱ्याऐंशी दिवसांचं

मला काय म्हणायचं आहे की आपण के आजच करत नाही ना होईल ना बरोबर आहे पण नॉर्मली तुमचा मेसेज येतो दरवेळेला की तुमचा रिचार्ज आज संपलेला आहे आणि तुम्ही यापूर्वी रिचार्ज केलेला आहेत तो ॲक्टिवेट होईल असं तुम्ही सांगता ना दरवेळेला आणि आत्ता माझा एक दोनच मिनिटापूर्वी रिचार्ज पूर्ण संपलेला आहे माझा डेटा पॅक संपलेला आहे मला नेटची गरज आहे आणि तुमचा अजूनही ॲक्टिवेट झालेला नाही आहे हां चौऱ्याऐंशी दिवसांचा सातशे नव्याण्णव रुपयांचा

हो तुमच्या ॲपवरनच केलेला आहे हो हो हो हो ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे कुठल्या ह्यांच्यात जाऊन केलेलं नाही आहे दुकानामध्ये जाऊन वगैरे केलेलं नाही माझं मी घरी केलेलं आहे नाही तुम्ही रिचार्ज झाला पुढच्या चौऱ्याऐंशी दिवसांचा याबद्दलचा मेसेज आहे ना माझ्याकडं

अहो पण माझा आत्ता रिचार्ज संपला त्याला मी काय करू मी पैसे ऑलरेडी भरलेले आहेत पुढच्या चौऱ्याऐंशी दिवसांचे ते अजून ॲक्टिवेट झालेलं नाही आहे त्याच्यासाठी मी फोन केला आहे नंबर सांगितला ना आत्ता नऊ आठ दोन एक दोन एक तीन सहा हां तीनदा एकवीस एकवीस एकवीस येतं मध्ये अठ्याण्णव एकवीस एकवीस एकवीस छत्तीस हां अव पण झालेला नाही आहे मी आत्ता दुसऱ्यांच्या फोनवरनं फोन लावते आहे तुम्हाला आलं का लक्षात माझा फोन माझ्या हातातच आहे आणि त्याच्यावर अजूनही ॲक्टिवेट झालेला दिसत नाही आहे किती वेळात होईल नाही पण का असं का तुम्ही आमच्याकडनं पैसे अगोदर भरून घेता नं आणि पैसे अगोदर भरून घेत असताना तुमची आत्तापर्यंतची कमिटमेंट काय असते की तुम्हाला अनइंटरप्टेड तुम्हाला कुठंही मध्ये न थांबता अखंड सेवा मिळेल असं तुम्हीच म्हणत असता ना मग हे मध्ये आता दहा मिनिटं झाली की जवळपास हे सगळंच थांबलेलं आहे माझं काम नाही का त्यामुळं थांबलेलं असं कसं म्हणता तुम्ही काम जर का थांबलं तर होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण आहे मी आहे का तुम्ही आहात आणि समजा जर का मला असं वाट मला तुमचे इनचार्ज कोण आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे कारण तुम्ही काही मला माझ्या समाधानासारखी उत्तर देत नाही आहात मला तुमचे इनचार्ज कोण आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे तर मी त्यांच्याशी बोलते पण ही साधी गोष्ट आहे ना तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की ग्राहक आहोत आणि ग्राहकांचा आत्ता हा एवढा जर का त्यांना त्रास होतो आहे मनस्ताप होतो आहे तर त्याच्यासाठी एक चांगलं सोल्युशन काढावं ही तुमची जबाबदारी आहे ना की माझी त्याच्यासाठीचे पैसे मी भरलेले आहेत ना ऑलरेडी लगेच करा तो नाहीतर मी परत तुम्हाला फोन करीन आणि परत मग थोडासा त्रास देईन ठीक आहे आणि नाहीतर मग मी सरळ वर तक्रार करेन ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे